एलो काम आ का विशाल बोलत आहे का तुम्ही अरे दाद हां दादा मी मिस्त्री बोलून राहिलो धर हो हो धीरजनीच दिला मिस्त्री बोलू राहिलो ते तिथे ना तुमच्या घ घराबद्दल की तुम्हाला सेकंड फ्लोवर बाथरूम बनावायचं आहे बाथरूम की काहीतरी असं काहीतरी सांगत होते ते बाथरूम संडास हां

सर तुम्ही सर तुम्ही रेती आमच्याकडून की तुमच्याकडून ते सांगा देती तसं म्हटलं मग दादा मग ते जाते साठ सत्तरपर्यंत आरामशीर येईन तसं तर मग दादा रोजंदारी मग आम्ही साडे पाचशे रुपये घेऊ दिवसाची अन तसं मग तुमचं आमच्याकडे दिलं तर आम्ही चा चाळीस एक हजार रुपये पे होऊन जाईल तसं तसं नाही दादा कमी केलं मग आमचा घाटा होतो ना सर त्याच्यात टाईम नाही सर तसं तर आम्ही लावून देऊ तसं तर तुमच्यावर डिपेंड आहे की ते कसं लावायचं असनी आम्ही तुम्ही तुम्ही जसं म्हणताय तसं लावून देऊ तुम्हाला

ठीक आहे सर दादा मी संध्याकाळला गेलो तिथे कारण की माझं तिथे काम सुरू आहे तर मी एकदा एकबार तुमच्या तिथे व्हिजिट देऊन पाहीन फक्त तुम्ही मला नंबर किंवा बोलजा तुम्ही केव्हा केव्हा येऊ केव्हा नाही ठीक आहे

हो दादा तुमच्या मित्राच्या घरी संडास बाथरूम बांधलं त्यांनी त्याला विचारून तुम्ही यूज यूज कधी गेले नही का त्याच्या घराकडं हो ठीक आहे बयाल सांगा